गावातील बातम्या शहरी वर्तमानपत्रात दाखवण्याचे प्रमाण खूप कमी आहे आणि माध्यमांवर सरकारी ज्या काही उपाय योजना आहेत त्या सर्वसामान्यांसाठी त्या त्यांच्यापर्यंत पोचतात असं नाही आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात याचा पाठपुरावा माध्यमातून केला पाहिजे